आपल्या सभोवतालची परिस्थिती जेव्हा आपण नीट निरीक्षण करतो तेव्हा असं लक्षात येतं की आजूबाजूला मोठ्ठा पर्यावरणीय बदल घडत आहे आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम माणसाच्या म्हणजे सजीवांच्या आयुष्यावर होतो आहे आपण बघितलं तर प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार मग ज्याच्यामध्ये हवा प्रदूषण माती प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण नव्हे नव्हे अन्न प्रदूषण ही सुद्धा भयानक परिस्थिती झालेली आहे या सगळ्या प्रदूषणाचा जर आपण उच्च बिंदू म्हटलं तर वातावरणामध्ये जो ग्लोबल वॉर्मिंग नावाची जी समस्या आता आपल्याला दिसायला लागलेली आहे सगळ्या बाजूनं पृथ्वीचं तापमान भयानक पद्धतीनं वाढत आहे आणि असा उष्ण एक लाट यायला सुरुवात झालेली दिसते की अगदी माणसाचं म्हणजे समतोल किंवा शारीरिक तापमान जे आहे त्यामध्ये बिघाड आपल्याला दिसून येतो आपल्या आजूबाजूचे जे पाण्याचे स्रोत आहेत म्हणजे त्यामध्ये नद्या असतील कालवे असतील हे ना कमी व्हायला लागलेले आहेत उन्हाळ्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती दिसून येते जंगले तर अक्षरशः कमी झालेली आहेत मोठा शहरीकरण करण्याच्या नादामध्ये लोकांना घराच्या नादामध्ये आपण ही जंगलं तोडलेली आहेत आणि त्यामुळे पावसाचं अनियमित रुपांतर आपल्याला दिसत आहे डोंगर आणि टेकड्या तर अजिबातच दिसाय दिसत नाही आहेत त्या मोठ्या मोठ्या अजस्र यंत्रांनी खोदून तिथे सुद्धा माणसांनी घरं बनवलेली आहेत शेती फार कमी उरलेली आहे लोकसंख्या भयानक पद्धतीने वाढल्या असल्या कारणाने या शेतीचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे तुकड्या तुकड्यानं ही शेती जी आहे ती होते आहे माती प्रदूषण हा सुद्धा एक भयानक जो प्रदूषणाचा प्रकार आहे तो सध्या आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यामुळे या जमिनीची धूप व्हायला लागली आहे या झाडांची मुळं उघडी पडायला लागलेली आहेत झाडं नसल्याकारणानं त्यांच्या मुलांनी मुळामुळे जी माती धरून ठेवली जायचं त्याचं प्रदूषण आता व्हायला सुरुवात झालं आहे आणि म्हणूनच उन्हाळा ऋतू कोणता पावसाळा ऋतू कोणता थंडी तर दिसतच नाही या उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो आणि पावसामध्ये सुद्धा भयानक पद्धतीचा उन्हाळा आपल्याला अनुभवायला यायला लागलेला आहे जी जुनी जाणती माणसं आहेत वृद्ध माणसं आहेत ते म्हणतात आमच्या जमान्यात असं नव्हतं आमच्या वेळेला असं नव्हतं पण या सगळ्याचा जो खापर या माणसांच्या डोक्यावर फुटतो आहे त्याचं कारण सुद्धा आपणच आहोत हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या विकसित होण्याच्या संकल्पनेमध्ये आपण या पर्यावरणाचा एक प्रकारे बळी दिलेला आहे आणि तो पर्यावरणाचा बळी नाही आहे तो आपल्या येणाऱ्या पिढीचा आपला स्वत चा बळी आहे असं मला वाटत आहे आपण जेवढे जास्त शिक्षण घेतो जेवढे जास्त पैसे कमावतो तेवढाच आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो आहे कारण आपण आपल्या पर्यावरणाचा विचारच कधी करत नाही अमर्यादित वीज वापरतो आहे अमर्यादित पाणी वापरतो आहे प्लास्टिकचा कचरा कुठेही फेकतो आहे आणि या छोट्या छोट्या वाईट सवयींमुळे त्याचा परिणाम या पर्यावरणाला भोगायला लागतो आहे आणि हे पर्यावरण मग वेगवेगळ्या कारणांनी हा सगळा कचरा आपल्यालाच परत करतो आहे अन्नाचं प्रदूषण आणि अन्नाचं हे जे हेळसांड चाललेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या पुढील काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आपल्याला या सजीवांची अर्थात या मानवाची बघायला मिळणार आहे आणि त्याचा एक या मानवावर परिणाम असा होतो आहे की आपण बघायचो की पूर्वी ना शंभर वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा माणसं जगायची आणि आता तीस वर्षामध्ये कोणाला कॅन्सर होतो हार्ट अटॅक होतो आहे आणि अचानक माणसं आपलं जीवन सोडून निघून जातात मित्रांनो हा सगळा जो गोष्ट आहे तो या पर्यावरणाकडे जोपर्यंत आपण सजग दृष्टिकोनातून बघणार नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टीचं आकलन होणार नाही या गोष्टींची सुरुवात आपण विद्यार्थी दशेपासूनच मुलांच्या लहान वयापासूनच लावायला हवी आहे जेव्हा आपण आपल्या घरापासून स्वत पासून या पर्यावरण रक्षणाची सुरुवात करू तेव्हाच कुठेतरी आपल्याला हा मानवाचा हा पर्यावरणाचा असमतोल सांभाळता येईल कुठेतरी अटकाव करता येईल म्हणूनच मी तर स्वत पासूनच या गोष्टीला सुरुवात जी आहे ती करणार आहे केली आहे आणि त्याचा अवलंबन करतो दुसऱ्यांना सुद्धा त्याचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहे समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणूनच ह्या वाढत चाललेल्या पर्यावरण समस्याकडे आपण डोळे झाक न करता डोळे उघडे ठेवून बघायला पाहिजे आपला ह्या पर्यावरण आपली ही पृथ्वी आपल्याच हातानी आपल्याला वाचवायची आहे अन्यथा तिचा ऱ्हास झाला तर आपला म्हणजेच मानवाचा सुद्धा ऱ्हास नक्की होईल हे आपण लक्षात घ्या लक्षात ठेवा असं मला वाटतं